नवा व्यवसाय सुरू करताना औपचारिक्ता तर लागतेच पण प्राथमिक स्वरूपाची जी गरज असते ते मुख्य म्हणजे भांडवल आणि जे भांडवल लागतं मला नाही वाटत असं की पूर्ण विस्तारणी एखादा दुग्धव्यवसाय सुरू करायचा असल्यास त्यांना कमीतकमी भांडवल हे एखादा लाख रुपयापासून सुद्धा सुरुवात करता येते प्राथमिक लोकांची मानसिकताच नाही आहे की जे भांडवल लागतं त्यांचं असं मत आहे की मला एक मोठं भांडवल एक व्यवसाय सुरू करण्यासाठी लागेल पण त्यासाठी जी मदत लागते ती ती मदत त्यांच्यापर्यंत पोचत नाही त्या कारणास्तव त्यांच्या मनामध्ये असं एक निर्माण झाले चित्र निर्माण झालेलं आहे की मला एखादा नवीन व्यवसाय सुरू करायचा असल्यास मला एक मोठं भांडवल लागेल पण कारण मी पण एक व्यवसायच करतो आणि माझी सुरवातसुद्धा एक शून्यातूनच झालेली आहे आणि आज एक खूप मोठ्या एक त्याचं एक काय म्हण म्हणू आता त्याला एक मोठ्या भांडवलाच्या स्वरूपात माझा एक व्यवसाय आता झालेला आहे आणि आता सध्या माझ्यासाठी एक मोठं असं म्हणता येईल की त्या मोठ्या व्यवसायाला अजून एक व मोठ्या खूप मोठ्या व्यवसायामध्ये रूपांतर करताय करण्याचा माझा प्रयत्नच असेल आणि मी शून्यातून सुरुवात केलेली असल्या कारणाने मला नाही वाटत की सर्वसामान्य मानसांनासुद्धा एक प्राथमिक हा ठीक आहे आता तरी बाजारामध्ये किंवा बँकेच्या स्वरूपातून किंवा सरकारनी जे काही एक जोळ जोडधंद्यासाठी जो काही उपक्रम चालू केलेला आहे तर त्याच्यासाठी प्राथमिक मदत ही शासनातर्फे होतच आहे